हॅलो प्राची अगं एक गुड न्युज आहे माझ्याकडे मी मुंबईला शिफ्ट झाले हो अरे दोनच दिवसापूर्वी आले आणि थोडं आवराआवरी करत होते पण अचानक क्लिक झालं अरे तू पण तर मुंबईतच राहतेस आणि तुला माहितीच आहे आपण किती खवय्ये आहोत ते हो आता मी म्हणलं आपण एवढं मुंबईचं सीफूडबद्दल ऐकलंच आहे आणि आपण मुंबईत आलोच आहे तर भेटून मस्त खाऊया काहीतरी सीफूड काय म्हणतेस हां हां हो हो हो जाऊयात थांब आता तर मुंबईतच आहे आपण आता काय घाई नाही आहे आपल्याला दोन दिवसात काय परतायचं नाही आपल्याला हां आता बघ मला एकदम ऑथेंटिक सीफूड ट्राय करायचं आहे ठीक आहे तसंच मला रेस्टॉरंट सांग आता मला सुरमई थाळीबद्दल मी खूप ऐकलं आहे तर त्याची जरा सांग सांग जरा कुठे ऑथेंटिक भेटेल ती

हो वा वा वा हे तर खूप छानच आहे तसं बघायला गेलं तर सुरमई थाळीसोबतच बोंबील फ्राय छान लागेल नाही बोंबील फ्राय

हो हो जाऊया तू फक्त सांग कधी भेटायचं आपण तुला माहिती आहे तेवढे रेस्टॉरंट फिरू आता तर आपण मुंबईतच आहे आणि सीफूड म्हणजे माझं एकदम आवडीचा विषय एवढं ऐकलं आहे ना त्याच्याबद्दल कधी खाईन असं झालं आहे मला हा हा हा काय बोलली आहेस आता एवढं सीफूडबद्दल बोलल्यावर ना तोंडात पाणीच आलं आहे माझ्या आपण लवकरात लवकर प्लॅन करू ठीक आहे आणि मी काय म्हणते मांदेलीची थाळी चांगली लागते का गं मी कधी ट्राय नाही केली वा वा वा नाईस तुला तर खूप चांगलं समजलं आहे हां मुंबईच्या सीफूडबद्दल ओके आता या शुक्रवारी एक सुरमई थाळी मान बोंबील फ्राय आणि मांदेली फ्राय फिक्स कुठल्या हॉटेलसोबत कुठल्या हॉटेलमध्ये पण हां हां तर या शुक्रवारी लक्षात ठेव हां दुसरे कुठले प्लॅन बनवू नको सोलकढी तो लास्ट मे बनता है हो हो चालेल चल ठेवते फोन मी आता बाय